धावायला जर आपण प्रयत्न केले तर त्याच्यामुळं काय आहे आपली जी कॅपिसिटी आहे ती वाढत जाते रनिंगची आणि नंतर आपण ज्याच्यामध्ये जायचं त्याच्यामध्ये आपण फिक्स होऊ शकतो ही एक धावण्याची पद्धत आहे किंवा मॉर्निंग वॉकिंग आहे याच्यामुळं आपण काही बी करू शकतो धावण्यापासून